मी ए एक इंडक्शन शेगडी खरेदी केली त्यामुळे मला फायदा असा झाला की माझे स्वयंपाक लवकर होते आणि मला कामावर पण लवकर जाण्यासाठी वेळ मिळतो माझे कामं लवकर होतात स्वयंपाक करण्या साठी वेळ पण खूप वाचतो आणि जे बनवायचं असलं ते फास्टमध्ये होते त्यामुळे मला इंडक्शन चुल्हा खूप आवडला